हॅलो सर गुड मॉर्निंग मागच्या आठवड्यामध्ये मी ऑनलाईन दोन जीन्स खरेदी केल्या होत्या आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की या जीन्स स्ट्रेचेबल आहेत आणि त्याचं कापडही एकदम चांगलं आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे पण त्या जीन्स जेव्हा घरी आल्या आणि मी जेव्हा त्या घालून बघितल्या तेव्हा मला त्याची क्वालिटी एवढी चांगली वाटली नाही आणि त्या स्ट्रेचेबलसुद्धा नाही आहेत आणि त्याचा कलरही मला नाही वाटत की धुतल्यानंतर व्यवस्थित राहील त्यामुळं मला त्या जीन्स आता रिटर्न करायच्या आहेत आणि मी तुमच्या ॲपवर ती ती प्रोसेस सगळी करायचा प्रयत्न करत होते रिटर्न कसं टाकायचं वगैरे ते पण मला त्यामध्ये थोडंफार काही कळत नाही आहे की कसं रिटर्न करू आणि काय काय तिथं टाकावं लागेल त्यामध्ये असं असे क्वेश्शन आहेत की मी तिथं काय चूज करायला पाहिजे की का मला जीन्स आवडले नाही आहे पण त्यामध्ये हे मेन्शन नाही आहे की त्याची स्ट्रेचेबल होण्याची जी कपॅसिटी आहे ते चांगली नाही आहे असं तिथं ऑप्शन नाही आहे तर मला तुम्ही सांगू शकाल काय की मी कोणतं ऑप्शन चूज करू शकेन ठीक आहे मी त्यामध्ये कापड चांगलं नाही आहे असं त्यामध्ये मी लिहिते आणि तुमचा डिलेवरी बॉय वगैरे कधी येऊन ते रिटर्न घेऊन जाईल ते मला सांगाल का दोन तीन दिवसामध्ये येईल ना नक्की कारण मला दुसऱ्या पण जीन्स आता घ्यायच्या आहेत आणि माझे पैसे पण त्यात आता अडकून राहिल्यात आणि मला जरा अर्जंटच घ्यायचे होते त्यामुळं कितीतरी दिवस लागतील एक ते मला फक्त सांगा नक्की येतील ना म्हणजे दोन तीन दिवसात कारण मला घ्यायलाच लागणार आहेत दुसऱ्या पण जीन्स ठीक आहे सर थँक्यू तुमच्या ॲप मला आवडते तुम्ही जे शॉपिंगचं तुमचं ॲप आहे ते खूप चांगलं आहे पण त्यामध्ये थोडंसं जे रिटर्नला आम्ही टाकतो आहे ना जे आम्हाला नको आहे त्यामध्ये थोड्याशे इश्यू येतात त्यामुळं त्यावर तुम्ही जरासा फोकस करा आणि हा माझा निगेटिव फीडबॅक असं समजू नका पण हा चांगला फीडबॅक देते आहे मी कारण बाकीच्या पण गिऱ्हाइकांना त्याचा त्रास होऊ नये असं मला वाटतं आहे त्यामुळं तुम्ही त्यावर थोडंसं लक्ष दिलं तरी चांगलं होईल आणि थँक्यू तुम्ही मदत केल्याबद्दल